हॅलो नमस्कार माधुरी बेकरी हां बोला ना सर हो चालेल आम्ही अर्जंट बेसेसवर पण सर करून देतो साधारण काय केक हवा आहे म्हणजे काही डिझाईन किंवा कितीपर्यंत किती किलोचं हवा आहे असं अच्छा बरं हो करून देतो ना सर म्हणजे तुम्ही पूर्ण एकदा डिझाईन मला सांगा आमच्याकडं जे काही अवेलेबल आहेत डिझईन्स किंवा आम्ही आधी केले होते सॉरी तर ते तुम्हाला मी व्हॉट्सअपवर पूर्ण पाठवतो हा तुमचा व्हॉट्सपचा नंबर आहे ना हां तर मी ते फोटोज पाठवतो तुम्हाला आणि मग त्या हिशोबाने आपण ठरवतो किंवा तुम्हाला कुठलं काही ऑनलाईन डिझाईन बघितलं असेल तुम्ही तर ते पण सांगा आमची शेफ म मी स्वतःच शेफ आहे डिझाईन करतो तर आम्ही त्या पद्धतीन तुम्हाला डिझाईनसुद्धा व्यवस्थित करून देऊ बोला क तु मला कशा पद्धतीने हवं आहे बरं हां हां हां ओके बरं हो हो हो हो बरं

बरं बरं बरं सा तुम्हाला एक किलोचा अगदीच छोटा होईल कारण का सर तुम्हाला जे वाद्य त्यामध्ये म्हणाय त्याचं आयसिंग आम्ही जे बनवतो वरती त्याला थोडं आम्हाला सर्फिस एरिया मिळणार नाही मग तुम्हाला कसं होईल समजा आपण तो सर्फेस एरिया वाढवण्यासाठी मग त्याचे व्यवस्थित ठळकपणे दिसायला त्याचा एक तो गेटप यायला आपण समजा त्याचा ब्लेस सॉरी एरिया वाढवला तर तुम्हाला खायला केकचा पार्ट जो आहे तो कमी होईल मग तुम्हाला डिजाईनपण व्यवस्थित आहे आणि केक पण ह्या हिशोबाानं म्हटलं खायला थोडं सफिशंट असा तर साधारण आपण म्हणू एक दोनचा दोन किलोपर्यंत तुम्हाला ब पुरेल काय प्रश्न नाही बरं तुम्हाला फ्लेवर सर कुठलं चालेल हां हो चालेल चालेल चालेल चालेल चालेल तुम्हाला म्हणजे एगलस लागेल का एगचा बेस लागेल कसं बरं बरं बरं चालेल आणि किती जणांमध्ये किंवा असं काही आहे हा का तुमचा प्रायव्हेट काही हे फंक्शन आहे बरं बरं बरं चालेल ठीक असतील अच्छा चालेल चालेल सर मग विचारलं का सर त्याला आपण कॉम्प्लमेंटरी थोडे पेस्टीज वगैरे पण आम्ही प्रोव्हाइड करतो जर का तुम्हाला तसं हवं असेल तर सरांना आणि त्यांचे जे घरचे तुम्ही किंवा अगदी जवळचे काही शिष्य किंवा असे असाल म्हणा तर अगदीच सगळ्या थोडं थोडं यायला नको म्हणून त्या बेसचा खायला म्हणून तसा मी आम्ही वेगळे पेस्ट्रीज किंवा वेगळे केक पण देतो तर तसं चालेल का तुम्हाला तुम्हाला ह्या फ्लेवरमध्येच आम्ही तसं बनवून देऊ शकतो जर का ब्लॅक फॉरेस्ट किंवा पायनॅपल किंवा आपले पण असे काही आहेत हल्दी हं जेणेकरून आलेल्या लोकांना खाल्ल्यासारखं पण वाटेल म्हणून म्हणलं बरं चालेल हो नाही नाही सर असं काय नाही टोकन अमाऊंट तुमची असेल इच्छा तर त्या पद्धतीने आपण टेन पर्सेंट घेतो पण आता हे आपला वाढदिवसाच्या असं काही स्पेसिफिक ओकेजन आणि रिसेंटली आम्ही सुरू केले त्यामुळे आम्ही असं टोकन अमाऊंट काही घेत नाही आपल्या कोल्हापूरच्या कस्टमर्सवर आम्हाला अगदी शंभर टक्के भरोसा आहे सर म्हणजे ते काही असे आपले हे करत नाही त्यामुळं आणि तुम्ही अगदी जेन्युन वाटताय म्हणजे तुमच्या गुरुसाठी वगैरे करताय म्हणजे फारच छान अगदी आम्हाला त्यांचे अभिप्राय कळवा तुमचे गुरु काय म्हणतात येस येस येस आणि त्यांची थोडी बॅग्राऊंड कळेल म्हणजे ते किती वर्ष करत आहेत किंवा काही शास्त्रीयमध्ये कुठलं घराण्याचे अस वगैरे आहेत त्यामुळे असं थोडंफार मला ऐकून माहिती आहे

अरे वा म्हणजे आम्ही तशी जरा अच्छा अच्छा वा मग आम्ही कसं करतो त्या हिशोबानं जरा कलर थीम ठरवता येईल म्हणा किंवा अजून काही त्याला करता येईल का म्हणजे त्या ह्याना म्हणजे तीन तुम्ही वाद्य म्हणालात तर त्याला बाजूनं काही असं काही करता येईल का म्हणून मग मला बॅकग्राऊंड विचारलं असं

हो हो हो हो तसं करतो मी तुम्हाला हे पाठवतो आपले डिझाईन्स पाठवतो आणि त्यानंतर मग आपण ठरवू चालेल उद्यापर्यंत साधारण तुम्हाला एक पाचशे ते हजारपर्यंतच्या दरम्यानच होईल आम्ही बेस आणि व तुम्ही आता मी तुम्हाला डिझाईन्स पाठवतो त्या मग तुम्ही जे फायनल कराल आणि किंवा तुम्ही जे द्याल त्या हिशोबाने आपली फयनल त्या रेंजमध्ये सेट होईल आणि पेस्ट्री हवे असेल तर त्याचे आपण सेप्रेट चार्ज करतो पण ते तुम्हाला लेस दॅन फायव हंड्रेडमध्ये होऊन जाईल हो चालेल येस थँक्यू थँक्यू सर नक्की नक्की उद्या तुम्हाला दुपारपर्यंत हां तर आम्ही डिलेव्हरी ऑप्शन पण आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट आहे सर म्हणजे मी तुम्हाला स रेकमेंड करेन की तो तुम्ही घ्या हो हो हो हो तुम्हाला दुपारपर्यंत उद्या देतो मी चालेल चालेल थँक्यू सर थँक्यू सो मच हां